चित्रपट कलाकारांविषयी जे वार्तांकन होतं ते कधी खरंही असतं आणि कधी अनावश्यक किंवा चुकीचंसुद्धा असतं असं मला वाटतं त्यांच्याविषयी एवढ्या खोट्या बातम्या का असतात तर ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्राचं असणारं वलय त्यामध्ये असणारं वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ते करत असतात आणि त्यामुळं या बातम्या या मोठ्या प्रमाणावरती प्रसारित केल्या जातात कारण मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग या बातम्या वाचतो आणि त्यामध्ये रुची ठेवतो त्यामुळं कधीकधी खोट्या बातम्या आणि जास्त व्ह्यूज मिळावे यासाठी या बातम्या दिल्या जातात आणि जेणेकरून आपल्याला त्या व्यूव्जमधून काहीतरी आर्थिक फायदा व्हावा हा त्या पाठीमागचा हेतू असतो असं मला वाटतं परंतु कधी कधी खरोखर चांगली बातमीसुद्धा असते त्यामध्ये एखाद्या कलाकारांनं चांगली भूमिका केलेली असते चांगलं सामाजिक काम केलेलं असतं तीसुद्धा बातमी प्रसारित केली जाते